रांगोळी काढणे किंवा सूर्याला अर्घ्य देणे किंवा कपाळावर कुंकू लावणे जानवे घालणे मंदिरात पूजेला जाणे उपवास करणे अशा प्रकारच्या अनेक धार्मिक प्रथा आहेत त्यांना फॉलो करणं हे खूप महत्वाचं आहे संस्कृतीमध्ये यांचं रोल खूप मोठा आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळेच आपण आपल्या पुढच्या पिढीला हे समजावून सांगू शकतो की आपली संस्कृती काय आहे आमचं आपलं कल्चर काय हे त्याबद्दल त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण करू शकतो त्यांच्यामध्ये ही जाणीव निर्माण करू शकतो की हीच आपली खरी संस्कृती आहे आणि आपण आपले संस्कृतीला जर धरून राहिलो तरच आपली प्रगती निश्चित आहे संस्कृती सोडून आपण प्रगती करू शकत नाही